माझा आवडता खेळ क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये अकरा अकरा प्लेअर्स असतात तर तिथे क्रिकेटमध्ये भारी भारी सामने होतात त्या सामन्यांमध्ये बाहेर देशातल्या टीम राहतात आणि आपलीही टीम राहते तर आपण जितलो जिंकलो तर आपल्याला खूप फायदा होतो कारण खेळायचे खेळाडूंना पैसे मिळतात आणि तिथे भारी भारी सामने झाले तर तिथे आपल्याला पैशे बी मिळतात